हो बोला हो तुमच्या मुलाचे नाव त्याचे जन्म ठिकाण आणि वेळ मला सांगा मग मी पत्रिका काढ

हां

ठीक आहे एक मिणटं मी पत्रिका काढून तुम्हाला लगेस सांगते हां ह्यात तुमच्या पत्रिकेत साडेसाती असे दाखवले आहे साडेसात हॅलो तुमच्या पत्रिकेत साडेसाती असं दाखवलं आहे साडेसाती ही एक ज्योतिषशास्त्रीय संकल्पना आहे साडेसाती म्हणजे साडेसात वर्षं असा अर्थ होतो त्याचा म्हणजे जेव्हा शनीच्या कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्राच्या राशीतून आणि त्यांच्या आधीच्या किंवा पुढीलच्या राशीतून प्रवास करतो तेव्हा त्या कं कालखंडाला साडेसाती असे म्हणतात त्याचे काही टप्पे वगैरे असतात व त्याचे वेगवेगळे परिणामही असतात आणि वेगवेगळ्या व्यक्तीला ते अनुभवता येतात त्यासाठी हां बोला माझा पत्ता आहे लोटस अपार्टमेंट जवळची तिथेच जवळ आहे आश्रम लोटस अपार्टमेंटच्या इथे ठाणेला आहे ठाणे वेस्ट आणि पिन कोड आहे चार शून्य शून्य शून्य एक इथे येण्यासाठी सकाळी सहा वासतात ते बारा वाजेपर्यंत चालू असतं सकाळी आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळा वेळा आहेत सहा ते आठ वाजेपर्यंत तुम्हाला का हां तुम्हाला काही अजून जाणून घ्यायचं आहे का ठीक आहे